सर्वप्रथम मी ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन माझ्या पसंतीची ओडीसाठी सर्च करेल त्यासाठी मी तिथल्या सर्चबारमध्ये होडी फॉर मेन म्हणून सर्च करेल त्यानंतर जे ऑप्शन येतील त्यात मधून माझ्या पसंतीच्या रंगाची हूडी चूज करेल त्यानंतर त्या पसंतीच्या रंगाच्या होडीमधील माझ्या साईजची उपलब्धता आहे की नाही ते प्रथम तपासेल जर उपलब्धता नसेल तर त्याची उपलब्धता कधी होईल ह्याचा शोध घेईल किंवा मग दुसरा जो रंग मला आवडलेला आहे त्यासाठी मी तिथे सर्च करेल